माझ्याकडे आरोग्य विमा आहे मी प्रत्येक महिन्याचे पाचशे रुपये आदोग्य विमाचे जमा करते मी स्वत साठी आदोग्य विमाचा वापर केला होता जेव्हा मला पिलिया झाला होता त्यावेळेला मी आरोग्यविमाचा वापर केला होता त्या आरोग्यविमामुळे माझा इलाजात लागणारे पैसे खूप कमी लागले त्या आरोग्य विमामुळे मी इलाज खूप छान डॉक्टरकडे केला खूप मोठ्या हॉस्पिटलला केला आणि त्या आरोग्य वि विमामुळे माझा इलाजही खूप छान झाला माझ्या इलाजात लागणारे भरपूर पैसे कमी लागले मला म्हणजे जेवढे पैसे मला लागायचे होते त्यापेक्षा अर्धेही अर्धेच पैसे लागले मला आणि माझा इलाज खूप छान झाला त्या मोठया हॉस्पिटलमदे इलाज केलामुळे माझा इलाज खूप लवकरही झाला आणि खूप छानही झाला